आपण शिक्षण घेतल्यामुळे आपल्याला जो सांस्कृतिक आनंद आहे तो आनंद घेता येतो थोडक्यात म्हणजे आपण वेगवेगळ्या उत्सवामध्ये भाग घेऊ शकतो पुस्तकपेढी किंवा पुस्तकांचं वाचन करणे आणि त्याच्या आधारे आपलं जीवन घडवणे आणि संस्कृतीमध्ये पहिलं तर पुण्यामध्ये ज्या वेगवेगळ्या भाषिक लोकांचं जीवन आहे त्याच्यामध्ये जे वेगवेगळे त्यांचे जे चालीरीती त्यांचे उत्सव या उत्सवामध्ये भाग घेण्याची आम्ही सहजपणे उपलब्धता या ठिकाणी मिळते जसं पोंगल हा सण आपण संक्रांत म्हणून साजरा करतो किंवा कानडी लोक पोंगल म्हणून साजरा करतात कर्नाटकचे लोक अशा तऱ्हेनेच वेगळे सण असतात पण ते संस्कृती या पुण्यामध्ये रहिवासी झाल्यामुळे आज आनंद संस्कृती वेगवेगळ्या प्रकारे कशी इथे सुदृढ होते याचं जीवन पुण्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं वेगवेगळ्या भाषिक पुण्यामध्ये राहत असल्यामुळे प्रत्येक सणाची विविधता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कुठलाही सण असू दे नवरात्र असू दे गणपती असू दे किंवा श्रावणमध्ये वेगवेगळे उत्सव असू दे ह्याशिवाय मंगळागौरसारखा एक महिलांचा जो एक सण असतो तो अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने पुण्यामध्ये साजरा केला जातो त्यासाठी मंगल कार्यालय घेतली जातात आणि तिथे महिला वेगवेगळी गाणी म्हणून नवरात्रामध्ये असा उत्सव साजरा करतात आणि आपले बहुभाषिक जीवन या ठिकाणी साजरा होऊन सांस्कृतिक जीवन किती पुण्यामध्ये सुदृढ आहेत ह्याचं दर्शन आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं